गोल्डन स्टील अँड अप्लायन्सेस सर ऐका ना मी आता नवीन घर घेतलं आहे सो मला त्याच्यासाठी आपलं टी वी फ्रिज वॉशिंग मशीन इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची होती तर मला त्याच्याबद्दल तुम्ही जरा माहिती देणार का काय प्राईज आहे आणि काय सर्व डिटेल नाही सर नाही अजून तशी काय मी बघितल्या नाही मग तुमचं नाव ऐकलं होतं म्हणून मी दुकानात कॉल केला त्याच्याबद्दल आपल्या माहितीसाठी

ओके हो

हो ओके सर ऐका ना मं मला सिंगल डोअरचं पण सांगा ना मला सिंगल डोअरचं फ्रिजचं नाही फक्त आपल्या सिंगल डोअर डबल डोअर नाही पाहिजे सर सिंगल डोअर ओके हो

सर पावर सेव बदल असतो ना त्याच्यात ओके ओके ओके ओके सर ओके सर

ओके सर सर मग मला तुम्ही ही डीटेल्स सगळी वॉट्सअप करू शकतात का सर प्राईजसोबत

ओके ओके सर चालेल सर मी हाय पाठवतो सर तुम्हाला ठीक आहे थँक्यू सर थँक्यू सो मच